मी पेंटिंग करताना जास्तीकरून अॅक्रॅलिक कलर वापरते वॉटर कलर वापरते किंवा क्रेयॉन्स वापरते अॅक्चुली मी वॉटर कलर क्रेयॉन्स वापरते ते चांगले असतात म्हणजे मला जास्त कलरबद्दल तर माहिती नाही आहे मी फक्त मला आवडतं म्हणून पेंटिंग करते पेंटिंगबद्दल विशिष्ट अशी माहिती मला नाही आहे पण मला चित्र रंग खूप फॅसनेटिंग वाटतात मला त्याची आवड आहे म्हणून मी रंगवते थं रंगवते चित्र काढते आणि मी त्याच्यामध्ये बरीच बक्षिसंसुद्धा मिळवली आहेत मी जेव्हा लहान होते तेव्हा मी क्रेयॉन्सचा वापर करायचे पण हळूहळू मला वॉटर कलर कायम आवडतात म्हणजे पहिल्यापासून जेव्हा पण मी दादाला माझ्या बघायचे जो वॉटर कलरने चित्र काढायचा मला पण ते वापरायचे असायचे पण आई मला वापरायला द्यायची नाही कारण मी लहान होत्ते आणि मला माहीत नव्हतं ते कसे वापरायचे हळूहळू मी स्वतःच शिकले त्याचा वापर कसा करायचा मला कोणी शिकवलं वगैरे नाही काही वर्षांपूर्वी मला माव माझ्या मावशीने वॉ अॅक्रॅलिक कलर भेट म्हणून दिले आणि मी हळूहळू त्याचा वापर करायला लागले त्यात तो कलर असा आहे की त्याचं ल् लवकर सुकतो आणि तो वेगवेगळ्या सरफेसवरतीसुद्धा त्याचा कलर काढता येतो म्हणजे जसं की भिंतीवरती कपड्यांवरती कार्डबोर्डवरती वेगवेगळ्या प्रकारच्या कागदांवरती त्याचा उपयोग करता येतो काचेवरतीसुद्धा त्याचा रक रंग त्याने काढता येतो मी मी बरेच सरफेस रंगवते जसं की ग्लास पेंटिंग करते मग पेंटिंग करते त्यानंतर भिंत रंगवते असं बऱ्याच प्रकारचं मी वेगवेगळ्या सरफेसवरती रंगवते आणि कागदावरती तर मी रंगवतेच चित्र तर मला असं स्पेसिफिक असं माहिती नाही की कोणते कलर चांगले आहेत आणि कोणते वाईट पण मी अॅक्रॅलिक कलरबद्दल लोकांना सांगेन की ते चांगले असतात असं मला वाटतं